मी महाराष्ट्र शासनाच्या एस टी महामंडळ या बसने प्रवास केला आहे खरं तर म्हणजे ही बस म्हणजे सामान्य नागरिकांसाठी देवच आहे हां ह्या बसमुळे माणसांना खूप चांगल्या प्रकारे सेवा सुविधा मिळतात हां बसमध्ये असणारे जे ड्रायवर आहेत जे कंडक्टर आहेत तेही चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करतात ते दिवसरात्र कष्ट करतात आपल्यास आपल्याला चांगल्या सेवा देण्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात आणि एस टी महामंडळाची जी सेवा आहे ना ती खरंच खूप छान आहे त्यांनी खूप चांगली इम्प्रूव्हमेंट करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे वारंवार त्यांनी चांगल्या प्रकारच्या बस घेतल्या आहेत ज्या बस जुन्या झालेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी त्या मॉडीफाय करून नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हां आणि ह्याचं बोलणं झालं तर महाराष्ट्र शा महाराष्ट्र शासनाने ज्या मुलींसाठी अर्ध्या किमतीमध्ये जी प्रवासाची योजना सुरू केलेली आहे त्यामुळे कितीतरी मुली बाहेर पडून आपले शिक्षण घेत आहेत कितीतरी मुलींना आपलं शिक्षणासाठी सोपं झालं आहे खर्च वाचला आहे आणि त्यांच्या घरचेसुद्धा जे सामान्य परिवारातील जे गरीब परिवारातील माणसं आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी मदत झालेली आहे बसने प्रवास करणे हे आणि खूप सुरक्षादायक आहे एस टी महामंडळाचे जे ड्रायव्हर असतात त्यांच्या आधी ट्रेनिंग त्यांना आधी ट्रेनिंग दिले जाते आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना त्याच्या असतील ते सरकारी त्यांना त्यांच्यानंतर जॉबवरती ठेवलं जातं हां जे कंडगटर असतात जे ड्रायव्हर असतात त्याच्या वा त्याच्या खिडक्या असतात त्या ते खूप छान असतात हां चांगल्या प्रकारचं सेवा देण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि आपल्यासाठी किती चांगल्या चांगल्या प्रकारे सेवा देऊ ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात एश टी महामंडळ म्हणजे हे सामान्य नागरिकाला लाभलेलं आपल्याला एक प्रकारचं एक देव देव स्वरूप आहे ह्यामुळे कितीतरी नागरिकांच्या प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत हां लांबचा प्रवास असेल किंवा काय असेल तर तुम्ही ऑनलैन पद्धतीने पण ह्याच्यामध्ये तिकीट बुक करून ठेवू शकत आहे हां मग त्याच्यामुळे तुम्ही करणारा प्रवास किंवा काय असतो व्यवस्थित कितीतरी सुखदायक होण्याचा होण्यासाठी आपल्याला प्रयत्न होत असतो